नमस्कार मी ईश्वरी तर खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे की तुमच्या स्वयंपाकघरात कोणती विद्युत उपकरणे आहेत जुन्या काळात तेव्हा अशी उपकरणे उपलब्ध नव्हती तेव्हा पेक्षा हा अनुभव कसा वेगळा आहे तर बेसिक ज्या गोष्टी लागतात त्या आहेत फ्रिज मिक्सर ब्लेंडर अशा ह्या तीन उपकरणं विद्युत उपकरणं माझ्याकडे आहेत आणि जुन्या काळात ही अशी उपकरणं उपलब्ध नव्हती तेव्हा पेक्षा अनुभव कसा वेगळा आहे अर्थात फार वेगळा आहे कारण मिक्सर आहे जे आपलं काम फार सोपं करतं आधीच्या काळात काय म्हणतात त्याला दगडाने किंवा असं खलबत्यात वगैरे वाटावं लागायचं त्याच्यामध्ये फार वेळ जायचा शक्ती पण जायची पण तेव्हाच्या लोकांमध्ये ती धमक होती लोकं करायची ते बायका करायच्या आणि अर्थात ते शरीरासाठी पण फार चांगलं असायचं आता नवीन उपकरणांसोबत तितकेच त्याचे तोटे पण आले आहेत आणि अर्थात काही फायदे पण नक्कीच आहेत जसं मिक्सरमध्ये आपण पटकन करू शकतो मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतात गोष्टी ब्लेंडर पण आहे माझ्याकडे तर ब्लेंडरनी समजा ताक वगैरे असेल ज्यूस असेल एखादं ते एकजीव होतं पण त्याच्यामध्ये जी आता जु एक जो जु जुना एक इसेन्स असतो तो राहिलेला नाही आहे ब्लेंडर आपण सॉकेटमध्ये टाकलं बटन चालू केलं की दोन मिनटात ते एकजीव होऊन जातं पण जो काही तो वेळ लागायचा ज्याच्यामध्ये ती बाई आपल्या स्वतःचा जीव ओतून ते ते रवीने त्याला घुसळत राहायची ते ताक त्याच्यात एक वेगळी मजा होती त्यात एक प्रेम असायचं जे आता त्या ब्लेंडरमध्ये अर्थात नाही आहे फ्रीज आहे फ्रीजने बऱ्याच गोष्टी चांगल्या केल्यात त्या म्हणजे आपण एखादी गोष्ट चांगली टिकवू शकतो बऱ्याच काळ आता ते पण मग परत प्रश्न येतो की ते कितपत आरोग्यासाठी चांगलं आहे तर प्रत्येकाचे तोटे आणि फायदे आहेतच जसं मी सुरुवातीला म्हणाले सुरुवातीला आधी लोकं दुपारचं जेवण रा पाण्यात वगैरे ठेवायचे म्हणजे ते भांडे पाण्यात ठेवायचे जेणेकरून ते थोडेशे थंड राहतील आणि ते खराब नाही होणार उन्हाळ्याच्या दिवसात वास वगैरे येणार नाही ते काम एक फ्रीजने चांगलं केलं आहे आणि आधीच्या काळात मातीचे भांडे असायचे आता स्टील आहे ॲल्युमिनियम आहे तर त्याचं एक वेगळा एक मातीच्या भांड्यांची एक वेगळी मजा असायची वेगळा आरोमा असायचा तो आता स्टील आणि ॲल्युमिनियममध्ये नाही आहे ॲल्युमिनियमचे तर फार तोटे आहेत तर एकंदरीत अनुभव वेगळा आहे प्रत्येकाचे आपापले फायदे आणि तोटे आहेत धन्यवाद